हा सर बोला काय म्हटले हा बोला ना हो ब्लॉसम स्कूल शाळेतून बोलतो आहे बोला ना अच्छा कोणत्या वर्गात करायची आहे अॅडमिशन तुम्हाला के जी वनमध्ये आणि दुसऱ्या वर्गामध्ये का बरं तर इथे शाळेमध्ये के जी वनचे जे फीज आहे ती तुम्हाला हजार रुपये वार्षिक फीज पडेल आणि जे दुसऱ्या वर्गाची जी फीज आहे ती तुम्हाला दहा हजार रुपये वार्षिक फीज पडेल हो आमच्या इकडे बसा बसची सुविधा आहे तर त्याचे तुमचे महिन्याचे चार्जेस राहतील दोन हजार रुपये महिना पडेल तुम्हाला सर्व सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील जसे त्यांचा युनिफॉर्म राहील त्यांचे पुस्तकं त्यांना एक बॅग आणि त्यांचे बाकी जे खेळण्याची सुविधा राहते ते सर्व इथे शाळेमध्येच केली जाते आमची शाळा तुम्हाला मानेवाडा रोडवर पडेल तर तुम्ही इकडे जसे आलात तर त्यांच्यासोबत मुलांना सोबत घेऊन या अॅडमिशनच्या आधी त्यांचा एक इंटरव्ह्यू घ्यावा लागतं की ते परफेक्ट फिट आहेत का अॅडमिशन करायला आमच्या शाळेमध्ये ठीक आहे तर त्यांना सोबत घेऊन या बरं ठीक थॅंक्यू सर